काय करते आहेस काही नाही मी पण बसलीच आहे

काही नाही अगं सहजच फोन केला

मग जेवण वगैरे तुझं हो आहू ना वांग्याची भाजी आणि पोळी जेवण केलं हां तू हो माहीत आहे ना नाही नाही आता मी तुझ्याकडे डिस्कस करणारच होती हो का मग तू कोणती साडी घालशील हॅलो हां ठीक आहे ना

मी पण ब्लॅकमधूनच घालीन

मग आपण भारतीच्या दुकानामध्येच जाऊ कपडे आणायला

टोपला आणायचं तर दुसरी कोणती वस्तू आणायची हो हो आपण किती रुपयापर्यंत आणायचं हां ठीक आहे कधी येऊ मग हां ठीक आहे ना जाऊ ना आपण चार वाजता जाऊ आपण

नाही तिळ वाळ टाकली

होय ठेव मग